आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये महिला पुरुषामध्ये काही भेदभाव केला जात नाही आणि आम्ही काम सोबत सोबतच करतो आणि गावात कार्यक्रम पंगत भजनं दिंडी असे सोबतच करतो